पावसाळ्यात मोटारगाडीने प्रवास केला आहे का मोटारगाडीने पावसाच्या वेळेला मोटार गाडीने प्रवास करणं हे कधीही आनंदायक आणि सुखगायक असतं का तर बाहेर आपण बाहेर पाऊस पडत असतो निसर्गाचं एक वेगळं रूप आपल्याला त्या ब गाडीमधून आपल्याला पाहायला मिळतं बाहेर बारीक पाऊस पडत असतो हिरवीगार डोंगरमाथा असेल तर हिरवीगार सगळं डोंगर झालेलं असतो आणि मनाला आनंद देणारं आणि मनाला समाधान देणारं एक वेगळा प्रवास किंवा वेगळा प्रकार हा पावसाळ्यात सगळ्यांनाच आणि सगळ्यांनीच अनुभवावा असं एक हे असतं मी पावसाळ्यात गेलो होतो तर ते अंबोलीला अंबोलीला गेलो होतं अंबोली हे थंड हवेचं असं कोकणच्या थोडं अलीकडं वरच्या बाजूला अंबोली हे थंड हवेचं एक ठिकाण आहे की तिथं पावसाळ्यामध्ये बऱ्या प्रमाणात नैसर्गिक प्रपात्मक किंवा नैसर्गिक धबधबा जो म्हणतात ते तिथं बरेच अशे आहेत की भरपूर असं पाणी त्या पावसाचं त्या धबधब्यातून वाहत असतं आणि त्याचा आनंद घेण्यासाठी अगदी लहान मुलं तरुण त्यानंतर म्हातारेसुद्धा असे असतात की त्या आनंद सुख समाधान नुसतं पाहण्यासाठी असेना कर तिथं ते जातात कारण त्याचा एक आनंद तिचा एक समाधान त्याचं एक हे त्याचं एक प्रकारचं मानसिक हे असं असतं की त्यामुळं त्या धबधब्याच्या याच्यामुळं ती लोक एवढी आनंदी आणि सुखावतात त्यामुळं ती त्या ह्याच्यात लोक प्र प्रवास करतात त्या ह्याच्यात बघायला जातात तिथून पुढं जर गेलं तर थंड हवेचे ठिकाणए तिथून पुढं गेलं तर कोकण भाग सुरू होतो सावंतवाडीसारखा भाग सुरू होतो सावंतवाडी तिथं खाली गेलं ना की म हिरवीगार भातशेती म चहुबाजूला डोंगर हिरवीगार झाडी त्यामुळं त्या त्या याच्यातून प्रवास करताना ते एवढा आनंद आणि निसर्गाचे चमत्कार किंवा निसर्ग माणसानं निसर्गाशी कसं हे राहावं असे एक प्रकारे त्या वाटेवरून जाताना आपल्याला वाटतं तिथून जरा पुढे गेलं ना की एक असं ठिकाण आहे की जिथं गेल्यानंतर मनाला समाधान शांती आणि आपलं दैनंदिन जीवन विसरून जाण्यासारखं एक ठिकाण म्हणजे माणगाव हे छोटंसं एक गाव आहे की ते निसर्गाच्या कुशीत असं वसलेलं आहे की चहुबाजूनंही डोंगर आहे पूर्ण सगळी भात शेती आहे आणि त्या ह्याच्यात एक छोटंसं असं माणगाव गाव वसलेलंय की जिथं वा वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज म्हणून यांचं तिथं जे जन्मगाव आहे ते एवढं सुंदर आणि संपन्न गाव आहे की त्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठलंही पारंपारिक किंवा कुठल्याही हे तुम्हाला आढळत नाही तिथे अगदी आध्यात्मिक असं एक ठिकाणं आहे की असं आहे की तिथं तुम्हाला एक वेगळंच समाधान मिळतं तिथली शे भात शेती तिथं संपूर्ण सगळं हिरवं रान पूर्ण डोंगर डोंगर चढून गेला की डोंगरावरून येणारे धबधबे त्यानंतर त्यातूनच त्या त्या जन्मस्थान आहे ठिकाणी देऊळ आहे त्या देवळापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर वर थोडासा डोंगर चढून जायचं पायऱ्या वगैरे असं चढून जायचं की तिथं तुम्ही ऑ पाऊस पडत असला तरीसुद्धा तुम्हाला त्या पावसाचं काहीच वाटत नाही की ते डोंगर चढून जायचं आहे तिथून गेल्यानंतर डोंगराच्या वरच्या बाजूला एक लहानशी अशी गुहा आहे की त्या एवढ्याशा गुहेमध्ये ती व्यक्ती तिथं तप करत होती आणि ते कसंय की एवढं निसर्गरम्य असं ठिकाण आहे की तिथं तुम्ही गेल्यानंतरच तुम्हाला तो एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी गेल्यानंतरच मिळू शकतो की निसर्ग किंवा पावसाळ्यात पर्यटन म्हणून जे म्हणतात तर ते पर्यटन नुसतं असं पा हे होतं असं पर्यटन नाही किंवा रिसॉर्टसारख्या ठिकाणी पर्यटन नाही तर हे असं वेगळं ठिकान आहे की मनाला आणि आपल्या शरीरालासुद्धा समाधान देणार असं ठिकाण असं आहे की तिथं पावसाळ्यात तर आवश्य इतर वेळेला तर तुम्ही जाऊ शकताच कारण पावसाळ्यातसुद्धा जाणं हे एवढं आनंददायी असतं की तिथं तुम्हाला गेल्यावर तुमच्या सगळी दुःखं जे तुमचे जे काय त्रास आहेत ते सगळे तुमचे तिथं बाजूला राहतात आणि एक मानसिक समाधान आणि मानसिक आनंद तुम्हाला त्या ठिकाणी का मिळू शकतो आणि मिळतोच त्यामुळं पावसाळ्याच्या याला असं पावसाळ्याच्या ठिकाणाला असं आहे की कुठेही जावा तुम्ही ते जावा की तिथं तुम्हाला आनंद आणि समाधानच मिळतो